पुस्तकांमध्ये मला आवडणारी पुस्तकं भरपूर आहेत पण त्यामध्ये सर्वात जास्त ती जी पुस्तकं आवडतेत ती आहेत बुद्ध आणि हिज धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये खूप सुंदर पद्धतीने वर्णन केलेलं आहे बुद्ध धर्माविषयी आणि त्याचे जे संस्कार वगैरे आहेत त्याविषयी खूप छान माहिती त्यांनी लिहिलेली आहे आणि यामध्ये त्यांनी खूप काही सांगितलेलं आहे जीवन जगण्याचे मार्ग सांगितलेले आहेत आणि या पुस्तकामधून खूप काही शिकायला मिळते की आपण आपलं जीवन कशाप्रकारे चांगलं जगण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे आणि आपलं मन स्थिर कशा प्रकारे केलं पाहिजे तर या पुस्तकामधून मला खूप काही शिकायला मिळालेलं आहे आणि ही पुस्तक मी कमीत कमी मी दोन वेळा माझी वाचून झालेली आहे या पुस्तकामध्ये गौतम बुद्धांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या कथा ज्या आहेत अध्याय सांगितलेल्या गेलेल्या आहेत त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कशाप्रकारे गृहत्याग करून संन्यासी मार्गाकडे वळलेत आणि नंतर त्यांनी कसा त्यांना सिद्धी प्राप्त झालेली आणि नंतर त्यांनी बुद्ध धर्माची कशी स्थापना केली ह्या बद्दल पूर्ण सांगितले गेलेलं आहे ते खूप आवडलेलं आहे यामध्ये मला